सर मी इथे जेव्हा मी इथे आले हॉटेलला तर तेव्हा तुम्ही म्हटलं की इथलं वायफाय म्हणजे मुफ्त राहील म्हणजे हो हो वायफाय आहे तुम्ही म्हटलं पण मी प्रयत्न करत आहे तर वायफाय काही कन म्हणजे हे नाही होत जोडलं नाही जात आहे नाही नाही नाही अजून जोडलं नाही गेलेलं आहे वायफाय ते प्रयत्न करते आहे खूप वेळचा प्रयत्न करते आहे पण ते झालेलं नाही तर आता काय बरं हो मी प बरं मी तुम्हाला सांगते एकदा तुम्ही तपासून बघा मी जो तुम्ही जो सांगितला होता तोच आहे की चुकीचा आहे तर तुम्ही मला हां पासवर्ड आहे उषा नाही सॉरी हां सॉ पासवर्ड आहे वन टू वन टू फाईव आणि सेवन अच्छा अच्छा चुकीचा झाला का म्हणजे अच्छा हो का मग तो आहे तुम्ही सांगा कुठलं टाकायला पाहिजे

हां हां हां हां सांग

अच्छा डबल टू थ्री वन एट बरं अच्छा

हां हां हो हो बस हां हां मी करते आहे